मराठी भाषा ही फार ऐतिहासिक आणि जुनी भाषा आहे इतिहासामध्ये मराठी भाषेच्या खूप नोंदी अढळतात मराठी भाषेला खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी संत आणि साधू यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत मराठी भाषा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र पसरलेली आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये मराठी भाषिकाकडून बोलली जाते काळाबरोबर तिचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मराठीमध्ये शिक्षण घेणाऱ्याची किंवा त्यामध्ये एकूूणच अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मराठी भाषा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्विगुणित करण्यासाठी शासनाने यावर विचार करायला आहे हवा